जसा आपला सर्वांत मोठा विक्रम म्हणलं की मॅरेथॉनच्या प्रिपरेशनसाठी आपण धावायला पाहिजे आणि परंतु आपला जो धावण्याचा विक्रम आहे हा दररोज जवळपास आठ ते दहा किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे आणि आपलं ध्येय मॅरेथॉन कशी धावायची यावर अवलंबून असते जसे आपण आपला स्टॅमिना संपेपर्यंत आपण धावतो प्रत्येक धावपटूसाठी मॅरेथॉनला तीन तासापेक्षा जास्त वेळ लागते आणि आपण आपल्या शरीरातील सर्व ग्लायकोज वापरला असेल आणि तुम्ही आपल्या स्नायूच्या शक्ती देण्यासाठी वापरली जाणारी इंधन आहे ते पूर्ण स्थितीत करण्यासाठी पुरेसे खाण्याचा प्रयत्न करणे आपण आपल्या स्नायूच्या जवळ जळत असलेल्या इंधनाचा वापर करू शकत नाही इंधनाचा एकमात्र उरलेला स्रोत म्हणजे आपल्या शरीरातील चरबीचा साठा आणि ते उपलब्ध असताना आपल्या शरीराला चरबीचे ग्लायकोजेनमध्ये रूपांतर करणे आवश्यक आहे कारण तो आपल्या पेशी थेट चरबी वापरू शकत नाही आपले ज्या प्रतिक्रियावर मात करण्यासाठी आपल्या शरीराने आधी अनुभवलेल्या पाहिजे कारण परिस्थिती जोडून घेणे शिकले पाहिजे आणि आपल्या प्रशिक्षणामध्ये आपण कमीत कमी तीन तास जास्तीत जास्त वीस मैल तरी आपण धावायला पाहिजे आणि आपलं ध्येय गाठायला हवं